बऱ्याच लोकांसाठी स्वयंपाक करायला जेव्हा लागतो तेव्हा माझा तर अनुभव असा आहे की मी खूप वेळेला खूप स्वयंपाक करते आणि दरवेळेला माझा मी दरवेळेला ठरवते भाताचा आपला अंदाज चुकतो पोळ्यांचा अंदाज चुकतो तर पुढच्या वेळेला आपण नीट करायचा परंतु दरवेळेला माझ्या अनुभवाप्रमाणे माझा दरवेळेला भाताचा वगैरे अंदाज तर खूपच होतो जास्त पण हल्ली मात्र तो व्यवस्थित होण्यासाठी मी अगदी काळजीपूर्वक माणशी एक पोळी दीड पोळी लागते असं समजून करते त्याच्यामुळे आता माझं बऱ्यापैकी आटोक्यात असतं आणि अन्न व्याया जात नाही